शेतकरी आत्महत्या करतात का बरं करतात तर जितकं ते पिकाला लावतात शेतामध्ये लावतात तितकं त्यांना ते पेमे प्रॉफिट नाही होत जितकं जसं ते दहा वीस हजाराचं बियाणं आणतात शेतामध्ये लावतात बी जसं कापूस कापसाला भाव नाही मिळत इतकं इतके पैसे लावूनही त्या भावाला काही त्या पिकाला काही भाव नाही मिळत त्याच्यामुळे ते शेतकऱ्याला असं वाटते की का आम्ही इतकं कमू कमू करूनही शेत पिकाला भाव नसेल मिळत तर काय फायदा माझ्या इतक्या मेहनतीचा जसं गहू गहू गहू गहू पेरतात गहू गव्हाला कधी भाव नाही राहत आता आता जसं कापूस शेंगदाणा पेरला लोकांनी लोकांना खूप शेंगदाणाच झाला आहे काहीकाही लोकांना खूप कमी झाला आहे तर काही कारणामुळेच त्यांना कमी झाला आहे तर शेंगदाण्याला शेंगदाण्यालाही भाव नाही आहे तर शेतकऱ्यांना विचार येतो खूप टेंशन येतो की का आम्ही इतकी मेहनत करतो रात्र रात्र दिवस जागतो शेतात राब राब करतो तरीही शेतात तरीही माझ्या मेहनतीचं मला काहीच नाही मिळून राहिलं मी जर पन्नास हजार खर्च लावून राहिलो तर पन्नास हजाराचे मला कमीत कमी दहा दहा वीस तीस तर तीस हजार तरी प्रॉफिट व्हायला पाहिजे असंच शेतकऱ्यांना वाटतो पण तेही होत नाही कारण त्याला भावच नाही आहे पिकांना भाव नाही त्याच्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त हा विचार करतो की जर आपण जितकं कमवतो ती जितकं मेहनत करतो त्याच्यावर आपल्याला काहीच मिळत नाही मग काय केलं पाहिजे मग शेतकरी हा विचार करतो की आत्महत्या हाच पर्याय येतो शेतकऱ्याच्या डोक्यात हाच विचार येतो जास्त काही नाही शेत पिकांना भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना हा विचार येतो गहू चणा लोकं जसं आता खूप काही आता जसं कापूस आता कापूस कापूस लावतात लोकं तर काप पराटी लावतात पराटी कधी कापसाला भाव नाही रातून तर हाच हाच एक शेतकऱ्याचा रीजन आहे म आत्महत्या करण्याचं